तंत्रज्ञानामुळे खूप काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत शेतीविषयी आपल्याला जी माहिती पाहिजे असते ती आपण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने आपण ती बघू शकतो यूट्यूबवरती सुद्धा खूप छान सांगितली गेलेली आहे की शेतीमध्ये आपण कुठल्या कुठल्या तांत्रिक पद्धतीचा वापर करून चांगलं उत्पादन आपण शेतीमध्ये घेऊ शकतो आणि वर्षहीभर आपण शेती करू शकतो या विषयी भरपूर माहिती सांगण्यात आलेली आहे आणि जर त्याचं पालन केलं आपण तर आपण खूप चांगल्या प्रकारे आपल्या शेतीमध्ये काम करू शकतो त्यानंतर आहे मासेमारी मासेमारी हा व्यवसाय आपण चांगला आणि अतिशय उत्तमरीत्या थोडयाशा जागेमध्ये चांगल्या प्रकारे करू शकतो त्यामधून पण आपण बराच काही जो आहे पैसा कमवू शकतो पशुपालन दुग्धव्यवसाय याचीसुद्धा खूप छान माहिती सांगण्यात आलेली आहे ऑनलाईनवरती यूट्यूबद्वारे किंवा वेगळे याचे जे जे आहेत क्लासेस घेतले जातात त्याची माहिती दिली जाते प्रशिक्षण केंद्रांद्वारे तर त्यामध्ये सुद्धा चांगली सांगण्यात आलेली आहे याच्यामुळे काय झालं आहे की शेतीला आपण कशा प्रकारे मदत करू शकतो मासेमारी पशुपालनाच्यामुळे तर त्याविषयी सुद्धा खूप चांगलं सांगण्यात आलेलं आहे तर एक प्रकारे आपण शेती करता करता पशुपालन आणि मासेमारी जर केलं तर आपल्या शेतीला हातभार पण लागतो आणि पुरेशा प्रमाणात आपलं उत्पादन पण निघते आणि आपण इन्कम जे आहे ते चांगल्या प्रकारे कमवू शकतो त्याच्या त्याच्यामध्ये आणि याच्यामुळे जे आहे खूप काही गोष्टी सोप्या झालेल्या आहेत तंत्रज्ञानामुळे असं मला वाटते आहे कारण की या काही गोष्टींचा मी काही फायदा घेतलेला आहे तंत्रज्ञानामुळे मी माझ्या शेतामध्ये मासेमारी आणि शेतीमध्ये उत्पादन वाढवलेलं आहे त्याच्यामुळे मला याचा बराच काही फायदा झालेला आहे